तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही किती फी देतात आमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी आम्ही फी घेत म्हणजे माझी शाळा ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी इथे माझी शाळा पाचवी ते दहावीपर्यंत आहे माझ्या शाळेमध्ये फक्त फॉम भरला जातो आणि त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात फी न घेतात थोडेच कमी प्रमाणात फी शुल्क आकारली जाते पाचशे अडीचशे सातशे नऊशे अशापर्यंत फी आकारली जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही किती फी देतात माझ्या शाळेमध्ये फी न आकारता विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतः शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्याकडून जास्त फी न घेता विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती समजून समजून घेत घेतली जाते आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कमी श कमी फी आकारण्याची आकारण्याची आकार आ आकारण्याची माहिती दिली जाते आणि त्याचप्रमाणे कमी प्रमाणात फी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो केला जातो माझ्या शाळेमध्ये ॲडमिशन ॲडमिशन करताना विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचा फॉम भरल्या जातो आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शिक्षण दिले जाते